नृत्यकलेमध्ये आपण अनेक नृत्यांचा अभ्यास करतो त्यात कथ्थक कुचीपुडी ओडीसि ह्यांसारखे इत्यादी भारतीय नाट नृत्यांचे आपल्याला दर्शन होते त्यात अनेक प्रकारचे आपल्याला उपयोगीही होतात त्यात आपली तब्येतसुद्धा सुधारते व अतिरिक्त चरबी कमी होते आपल्या त चेहऱ्यावर एक तेजेस्वी भाव येतो आपले चेहऱ्यावरचे हावभाव सुधारते नृत्यामुळे अनेक आपल्याला फायदे होतात त्यात आपण आपले शरीरसुद्धा सुदृढ ठेऊ शकतो नृत्य हे एक कला नसून आपल्या आरोग्यासाठी देलं देवाने दिलेले वरदान समजू शकतो व आपण त्याचं खूप उपयोग करू शकतो आपण नृत्यासोबत अनेक व नियमही पाळतो व त्याच्यासोबत आपण अनेक सुदृढ योजनाही करतो